आपल्या महाराष्ट्र राज्यात सर्वात महत्त्वाचे सांस्कृतिक परंपरा आणि रु रूढी परंपरा महत्त्वाचे असं म्हणणार नाही का तर कोणत्याही राज्यात असू दे ज्याच्या त्याच्या रूढी परंपरांना किंवा त्यातील तेथील संस्कृतींना थोडाफार कसं आहे ना तेथे महत्त्व दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात तरी रूढी परंपरा मी अजिबात म्हणणार नाही पण आमची संस्कृतीच ती आहे की आम्हाला ते प्रत्येक सणांमधून किंवा प्रत्येक कार्यक्रमांमधून किंवा प्रत्येक प्रथेमधून ते दिसून येते उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर गणेश उत्सव असु द्या महाराष्ट्रातील गणेशोत्सव कशा रितीने साजरा केला जातो गौरी गौरीचे आगमन ज्येष्ठागौरीचे आगमन गंगागौरी पूजन किंवा गणपतीपूजन गणपती विसर्जन असेल ते सगळं एक आपल्या लोककलेला धरून ती एक परंपरा आहे त्यानंतर होळी असू दे आता होळीच्या वेळेस आपण काय करतो

होळीच्या वेळेला दारात आपण काय करतो शेणकोटी लावून होळी पेटवतो त्या दिवशी पुरणपोळी करतो दुसऱ्या दिवशी नळ्या खातो म्हणजे मटन खातो तर अशा पद्धतीने ही आपण होळी साजरी करतो तर सगळ्यात महत्त्वाच्या रूढी परंपरा आहेत या श्रावणात श्रावण सोमवार धरणे महाशिवरात्रीला उपवास करणे त्यानंतर दिवाळी महाराष्ट्रातील दिवाळी परत प्रत्येक सण असू देत किंवा समारंभ असू देत महाराष्ट्राची संस्कृती ही आपल्याला दिसून येते मग ती एकादशी असू दे एकादशी दिवशीसुद्धा सगळे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायला जातात विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायला जातात हे आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने आपण ही संस्कृती जपतो संक्रांत असू दे होळी असू दे दसरा असू दे दिवाळी असू दे देवांना स्थान आहे आणि येथील संस्कृतीनासुद्धा फार महत्त्व दिलेलं आहे